तुझा आवडता खेळ कोणता तुला तो खेळ का आवडतो ह्याबद्दल थोडी माहिती दे मला खेळामध्ये म्हणा गेलं तर बास्केटबॉल आवडतो आणि बास्केटबॉल का आवडतो का तर मी लहानपणापासून खेळत आली आहे ते तर शाळेमध्ये असताना मला ते खूप आवडायचं खेळायला तर मी एकदा घेतलेलं तर ते मला इंटरेस्ट आला त्याच्यामध्ये खेळण्यामध्ये आणि त्यामध्ये कसं नियम वगैरे असे असतात की ते छान वाटतं खेळायला तर त्याच्यामधला नियम असा असतो बास्केटबॉल खेळण्याचा की खेळाडूंनी चेंडू हातात धरून पळता येत नाही फक्त ड्रिबलिंग करून पुढे नेता येतो म्हणजे ते बॉल घेऊन पळता येत नाही आपल्याला तर ड्रिबलिंग करू शकतो आपण आणि पुढे जाऊ शकतो आणि चेंडू हातात घेतल्यावर दोनपेक्षा जास्त पावले पुढे टाकू शकत नाही आपण आणि असे केल्यास फाऊल म्हणजे चूक होते आणि जर आपण फाऊल केला तर ते आउट होतं म्हणजे आपला एक पॉइंट जातो आणि चेंडू आपल्याला आपल्या संघातील सहकाऱ्यांना पास द्यावा लागतो म्हणजे आता कसं आपल्याला जो चेंडू असतो तो पास करून आपल्या जे ग्रुपमध्ये असतात संघातील जे मुलं मुली असतात तर त्यांना ते पास करून खेळता खेळता द्यावा लागतं ड्रिब्लिंग करून आणि वेळ संपल्यानंतर सर्वाधनिक गुण मिळवणारा संघ विजयी ठरतो आणि गुण सम समसमान असल्यास अतिरिक्त वेळ दिली जाते म्हणजे जर पुढच्या ग्रुपचा पण बरोबर म्हणजे पॉईंट आले आणि आपल्या ग्रुपचे पण बरोबर पॉइंट आले तर त्यांना म्हणजे थोडीशी वेळ अजून एक म्हणजे चान्स दिला जातो तर त्यामध्ये ज्यांचे पॉईंट वाढतात ती ती ग्रुप म्हणजे विजयी ठरले जाते आणि ती ग्रुप विजयी ठरले जाते आणि त्याचा दुसरा एक नियम आहे की फ्री थ्रो रेषेच्या आत फाऊल झाल्यावर खेडाळूला फ्री फ्री थ्रो मिळतो आणि त्यावर एक गुण मिळतो तर फाऊल झाल्यावर विरोधी संघाला फ्री थ्रो मिळतो किंवा चेंडू नियंत्रणाचा अधिकार मिळतो आणि दुसरा नियम म्हणजे चेंडू चेंडू बास्केटबॉलमध्ये टाकल्यावर दोन गुण मिळतात आणि थ्री पॉईंट रेषेच्या बाहेरून टाकलेल्या यशस्वी चेंडूवर तीन गुण मिळतात तर तसंच अजून एक नियम आहे तो म्हणजे की चेंडू हातात धरून चालता येत नाही पास देऊन किंवा ड्रिबलिंग करूनच चेंडू पुढे न्यावा न्यावा लागतो असे काही बास्केटबॉलचे नियम आहेत जे पाळावेच लागतात खेळताना आणि बास्केटबॉल खेळण्याचा हा एक उपयोग आहे म्हणजे शारीरिक उपयोग माणसाला भेटतो जसं की शारीरिक उपयोगामध्ये ह्रदयाचा व्यायाम होतो परत हाता हाडांची हाडांचा एक व्यायाम होतो वजन कमी राहते आणि स्न्यायूंना मजबुती मिळते आणि ह्रदय ह्रदयाला व्यायाम मिळतो म्हणजे कसं की गती वाढते आणि रक्तप्रवाह सुधारतो म्हणजे खेळाने आपलं रक्त वगैरे नीट प्रवा प्रवाह होता आपल्या शरीरामध्ये पूर्ण तर यामुळे ह्रदय रु ह्रदयामध्ये सुधारणा सुधारणा येते आणि हाडांची घनता वाढणे म्हणजे की कसं आपली जी हाडं असतात त्याची त्याच्यामध्ये पावर येते एक ताकद एक ते वेगळी त्याच्यामध्ये ताकद वाढते आणि बास्केटबॉल हा एक भार उचलणारा खेळ आहे म्हणजे की त्याच्यामुळे आपल्या हाडांची घनता वाढत असते आणि आणि वजन कमी करायचं म्हणलं तर हा खेळ खूप छान आहे खेळण्याने आपलं वजनही जास्त वाढत नाही आणि त्यात म्हणजे जर जास्त जाड माणूस असेल तर त्यांच्यासाठी एक धोकादायक पण आहे पण आपल्याप्रमाणे खेळायला गेलं तर ठीक आहे आपल्याप्रमाणे खेळलं तर चांगली गोष्ट आपल्या शरीरासाठी आणि आपल्या म्हणजे अंगासाठी किंवा त्याच्याने काय आजार घडत नाही जसं की काय शु काही काय लोकांना शुगर असते किंवा डायबिटीज असते किंवा अजून काय आजार असतात की जेणेकरून ते खूप वाढतात आणि ते असं खेळण्यामुळे नं फिरण्यामुळंही ते उद्भवतात तर खेळ खेळणं हे खूप छान गोष्ट आहे जेणेकरून आपलं शरीरही चांगलं राहतं आणि बास्केटबॉल हे एक नॅशनल लेवल नॅशनल लेवल स्टेट लेवलला पण खेळलं जातं आणि जसं की असं का आणि बास्केटबॉल हे फक्त मुलंच नाही तर मुलीही खेळतात कारण जास्त प्रमाणात आजकाल बघा गेलं तर मुलींना खूप काही अनुभव इंटरेस्ट ह्या गोष्टींमध्ये येतात आणि जसं की बघा गेलं की आणि त्यामध्ये कसं की त्यामध्ये फक्त मूलं किंवा मुली असं काय कंपल्सरी नसतं कोणीही चालतं आणि त्यामध्ये नॅशनल लेवल स्टेट लेवलला म्हटलं तर ते खेळायलाही चांगलं आहे आणि मुली म्हणतात असं म्हणतात की मुली खेळू शकत नाही वगैरे पण बास्केटबॉलमध्ये पण खूप काही मुली ज्यांना गोल्ड गोल्ड मेडल भेटलं आहे किंवा सिल् सिल्वर मेडल भेटलं असे खूप खूप खूप मुली आहेत आणि अजून एक उदाहरण बघायला दि गेलं तर बॅटमिंटनमध्ये सिंधुदुर्ग आहे म्हणजे ती पण मुलगी बॅटमिंटनमध्ये खूप पुढे गेली आहे तर तशाच प्रकारे बास्केटबॉलमध्ये पण अशा खूप काही मुली आहेत जे स्टेट लेवल इंटरनॅशनल लेवलला खेळतात आणि गोल्ड मेडल किंवा अवॉर्ड असं काय असेल ते प्राप्त करतात तर बास्केटबॉल पण खेळणं खूप छान गोष्ट आहे आणि मी अनुभव घेतलेला आहे शाळेमध्ये की बास्केटबॉल म्हणजे खेळल्याने एक वेगळीच एनर्जी पण येते फ्रेश पण वाटतं आणि त्याच्यामध्ये खेळायला खूप उत्सुकता पण येते तर उत्सुकता पण येते आणि ते खेळायला पण छान वाटतं मी शाळेमध्ये गेल्यावर सकाळसकाळ खेळायला जायचे ग्राउंडवर आणि मुली आम्ही मुली मुलं असायचो तर त्यावेळेस मुलं म्हणजे मुलांचं परत असायचं बट आम्ही मुली मुली खेळायचो आणि गाईड आम्हाला गाईड करायला एक सर आले होते बाहेरचे तर ते खूप छान प्रकारे आम्हाला शिकवायचे वगैरे आणि त्या त्या त्यामुळे आम्हाला खूप म्हणजे उत्सुकता यायची ते खेळायला किंवा त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला तर ते खूप छान वाटायचं